कोनतेही चित्र मनजे रोज रोस काळ्हायला तर तसं रोज रोस तर मी कधी काढतच नसते म्हंटलं तर कारन की कोनतीही चित्र काळायसाटी कोनती प्रेरना पाहिजेत असते मनजे आपल्याम् एखाद्या मनुष्याची किंवा एखाद्या प्रसंगाची प्रेरना हवी असते तर तसंस मग अशीच प्रेरना शोदासाटी मी नेमी वेगवेगड्या म् शरात जात असते तर मला माजं चित्र काळायसाटीच असेस काई प्रेरनादायी गोष्टी दिसतात मनजे एखादे कपल्स रस्ता क्रॉस करतानी मी एक पेंटिंग काळलेली आहे त्यानंतर पावसाळ्याच्या दिवसाची बीचवरची एक पेंटिंग काळलेली आहे जी की माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉमवर लोकांना खूप जास्त आवडलेली आहे तशीच एक मुलगी छत्री गेऊन जंगलात जातांनी पावसाळ्याच्या वेळेस अशी एक पेंटिंग काळलेली आहे रोज रोज मनजे चित्र काळायसाटी मनजे चित्र चांगल्या प्रकारे कशी काढव तर यासाटी एक प्रेरना हवी असते मनजे डोळ्यासमोर कोनतं तरी चित्र अवं असते ज्यामुळे मंग काम करायला अजून चांगलं वाटते अनि प्रेरना भेटल्यानंतर मंग अजूनच उत्साह वाढते मनून अशास प्रकारे मी माजे कोनतेही चित्र काडते